मी अलीकडेच माझी गाडी विकण्याचा विचार करत आहे पण त्या आधी मला प्रलंबित वाहन कर भरावा लागेल हे लक्षात आलं मात्र मला ऑनलाईन कर कसा भरावा याची माहिती नव्हती त्यामुळे मी परिवहन सेवा हेल्पलाईनला कॉल केला फोनवर मी त्यांनी विचारलं की मी माझी गाडी विकणार आहे पण आधी प्रलंबित वाहन कर भरावा लागतो मला कृपया ऑनलाईन कर भरण्या्ची प्रक्रिया समजावून सांगाल का हेल्पलाईनवरील अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की मी या वेबसाईटला भेट द्यावी तिथे पे व्हेकल टॅक्स पर्याय निव निवडावा नंतर माझं वाहन क्रमांक शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पडळताणी करावी त्यानंतर मला माझ्या वाहनाची माहिती दिसेल आणि मी कार्ड नेट बँकिंगद्वारे थक बाकी करू कर भरू शकतो त्या त्यांनी मला ही प्रक्रिया सोप्प्या भाषेत समजावले आणि मला आता गाडी विकण्या्आधी सगळं प्रक्रिया कशी पूर्ण करायची हे स्पष्ट झालं